तंत्रज्ञानाची शिक्षण उद्योगाला खूप मोठ्ठ्या प्रकारे मदत झालेले आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी कोरोनाचा काळ चालू होता त्यावेळी तंत्रज्ञानामुळं सर्व प्रकारच्या गोष्टी चालू होत्या कुठली गोष्ट बंद पडली नाही सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जरी फिजिकली मुलांच्या शाळा बंद होत्या कॉलेजेस बंद होते कंपन्या बंद होत्या तरी ऑनलाईन असल्यामुळं ते सगळ्या पद्धतीनं चालू होते त्यामुळं कोणाचंही नुकसान झालं नाही त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑनलाईन वर्ग सुरू झाल्यामुळं मुलांच्या शिक्षणामध्ये खंड पडला नाही आणि त्यामुळं त्या मुलांचा वेळ गेला नाही त्यामुळं ते खूप महत्त्वाची गोष्टी झाली आणि यूट्यूबवरती व्हिडीओ करताना असे झाले की ज्या मुलांना प्रत्यक्ष दुसऱ्या ठिकाणी जाऊन नाही करता येणार ती मुलं घरी बसून स्वतः जे काय असेल ते चांगल्या पद्धतीने शिकू शकली त्यामुळं त्याचा फायदा त्या मुलांना खूप चांगल्या पद्धतीने झाला कारण कोरोना काळ संपल्यानंतर ज्यावेळी मुलांनी ट्रेनिंग घेतलेले होते ऑनलाईन त्याचा त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये खूप चांगला उपयोग झाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑनलाईन अभ्यासक्रमामुळं मुलांचा वेळ खूप चांगल्या पद्धतीने वाचला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण जॉबला आप्लाय करत असतो त्यावेळी ऑनलाईन शिक्षणामुळं खूप मदत झाली आणि बऱ्याच जणांची ऑनलाईन शिक्षणामुळं डिग्रीसुद्धा कम्प्लीट झाली आणि त्यामुळं तंत्रज्ञानामुळं यूट्यूब व्हिडिओ ऑनलाईन अभ्यासक्रम ह्या पद्धतीचा खूप चांगला अपयोग झाला तसेच ॲमेझॉनची ईबुक या पद्धतीच्या असे खूप आहेत गोष्टी की त्याच्यामुळं लोकांना त्याचा खूप उपयोग झाला आणि ज्यांना वाचनाची आवड नव्हती त्यांनासुद्धा वाचनाची आवड ह्यामुळं झाली त्यामुळं त्याचा खूप योग झाला आणि संशोधन तर खूपच पद्धतीचे झाले कारण विकिपिडिया या एकाच गोष्टीमुळं माणसाला खूप प्रकारचं ज्ञान मिळालं